बुलढाणा जिल्हा हा पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात खूप सारे असे जागा आहेत जिथे पर्यटक भेटायला जातात देशातलेच नाही तर विदेशातले पर्यटकसुद्धा इथे भेट द्यायला येतात आणि आम्हाला त्या गोष्टीचा खरंच अभिमान आहे आणि त्याच्यामुळे जे गावातले लोक आहेत त्यांना ते ते त्यांना त्यांच्या हातभार लागतो त्यांच्या व्यवसायाला त्यांच्या पा परिवाराला त्याचा हातभारच लागतो त्यामुळे सगळ्यात मोठा व्यवसाय पर्यटनासाठी आहेच त्यानंतर दुसरा व्यवसाय जर आपण बघायला गेलो तर शेती इथला बहुतेक व्यक्ती हा शेतकरी आहे बहुतेक प्रत्येकाकडे जवळपास शेती आहेच आणि तो स्वतः शेती करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडचा व्यक्ती हा स्वतः शेती करतो स्वतः मेहनत करतो स्वतः पीक घेतो भाज्या पिकवतो कपा कापूस पिकवतो आणि ज्या भाज्या वगैरे त्याच्या शेतात येतात ताज्या भाज्या एकदम त्या बाजारात स्वतः विकायला आणतो आणि स्वतः तो एक बिझनेस मॅन झालेला आहे किंवा व्यावसायिक झालेला आहे त्याला मध्ये कोणी नस नसताना तो स्वतःच भि बिझनेस वेहिकोत करून भाज्या विकतो आणि स्वतः त्याच्यावरचा नफापण कमवतो त्याच्यानंतर भरपूर असे छोटे छोटे उद्योग आहेत जे प्रत्येक जण आपल्या परिवारासाठी पोटासाठी करतात जसे खाद्यपदार्थांच्या छोट्या गाड्या लावणे त्याच्यानंतर धान्याचे दुकानं लावणं हे भरपूर असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत दुकानं टाकणं तर आमच्या गावामध्ये ह्या हे छोटे उद्योग आहेत आणि पर्यायाने मोठं पर्यटनाचं उद्योग आहे थँक्यू